हो मी खरोखर विचार करायला लावणारे एक पुस्तक वाचलं आहे त्याचे नाव होते रिच डॅड पूअर डॅड ते पैशाबद्दल होते ते बिझनेस करण्याबद्दल माहिती देत होते ते पैशाचे पैशाबद्दल सर्व काही माहिती देत होते माझ्या मनात त्यानंतर बिझनेस करण्याचे कल्पना आल्या मी कोणत्याही पुस्तक वाचन क्लबमध्ये आजपर्यंत सामील झालेलो नाही पण माझी इच्छा आहे लवकरच मी सामील होईल आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद